भारत काही अंशी कठीण काळातून जात आहे पण त्याचबरोबर संधीचाही काळ आहे कोविडनंतर अनेक व्यवसायांवर आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला होता त्यातून सावरताना महागाई बेरोजगारी जागतिक मंदी यासारख्या समस्यांचा सामना देश करत आहे पण या सगळ्या संकटांमध्ये भारताने आपला वेग राखण्याचा प्रयत्न केला आहे सरकार नव्या व्यवसायांना मदत करण्याण्यासाठी अनेक पावलं उचलते जसं की स्टार्टअप इंडिया मुद्रा लोन योजना मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत या सगळ्या योजनांचा उद्देश तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देणं हाच आहे नवोदित व्यावसायिकांना कर्ज सहज उपलब्ध करून देणं उद्योग सुरू करण्याच्या प्रक्रियेसाठी कागदपत्रं कमी करणं सबसिडी देणं हे सगळं सरकारतर्फे केलं जात आहे आज भारतात अनेक तरुण स्वतःचा व्यवसाय सुरू करतायत जसं टेक्नॉलॉजी ॲग्रीकल्चर फॅशन फूड इकॉमर्स अशा विविध क्षेत्रात सरकार स्टार्टअपसाठी इन्क्युबेशन सेंटर्स प्रशिक्षण आर्थिक मदत आणि मार्गदर्शन केंद्र स्थापन करत आहे काही अडचणी आहेत पण सरकार आणि सामान्य नागरिक दोघंही सकारात्मक दिशेने काम करताना दिसत आहेत आणि हे असं चालू राहिलं तर लवकरच आपण जगात मोठ्या आर्थिक शक्तीपैकी एक म्हणून उभे राहू सध्या आपण जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर आहोत